हां मा मी सुहास बामणकर बोलतो आहे माझं बोलणं ललित सरांसोबत होतं आहे का हां नमस्कार सर मी इकडे ठा ह ठाण्याला आलो आहे माझिवड्यात ॲक्च्युली मी इथे नवीन आहे आणि मला इथे येऊर हिल्सला यायचे तर फिरायला येऊर हिल उपवन येऊर हिल हां तर तिकडे कसं यु शक मी आता माझिवड्याला आहे

ओके

अच्छा ओके प्राय ओके मग किंवा प्रायव्हेट रिक्षा करू किंवा ब बसने येऊ शकतो दोन्हीपैकी एकाने मी आता माझ्यासोबत एक फिमेल आहे न दोन दोन जेन्ट्स आणि दोन लेडीज

ओके दोन रिक्षा कराव्या लागतील ओके येऊर हिल ओला करू क ओला करू का सर

अच्छा अच्छा आणि तिकडे खाण्या ह तिकडे खाण्यापिण्याची सोय होईल

ओके ओके ओके मी नॉनवेज खातो ओके ते खूप महाग आहे का ओके ओके ओके चालेल चालेल

ओके

ओके ओके चाल ओके ओके चालेल सर हो चालेल तुम्हाला मी नंतर कळवतो ओके थँक्यू